मला ट्रेकिंगला जायला खूप आवडते मी सहसा असा बाहेर वेगळ्या कुठल्या ट्रेकिंग ग्रुपसोबत गेलो नव्हतो आमचं जे गणेश नगरमधला छोटा मित्रमंडळ आहे जो तरुण मुलग्यांचा आहे आम्ही एकदा रांगनागडला गेलो व त्याहून वेगळं म्हणजे आमची कोरगावकरवाडी इकडचे सगळे मामाकडची मुलं आमचा हा एक ग्रुप आहे आम्ही दोन वेळा धबधब्यावर आणि एकदा सोनगडाच्या अर्ध्या रस्त्यावर गेलेलो तिकडे तिकडे घोडक्यात बघायला गेलात पूर्ण एकदम सह्याद्रीच्या डोंगरांनी झाकलेला पूर्ण गाव आहे तिकडे गेल्यावर पूर्ण हिरवळ असते तिकडे जायला जो सोनगड आहे तिकडे जायला घ वाट आमच्याच वाडीतनं आहे आमच्या वाडीतनं सरळ पुढेपुढे चलत गेल्यानंतर डोंगर लागतो डोंगरात एक छोटीशी टाकी आहे म्हणजे जी आधीच्या टायमाला सरकारकडनं सगळ्यांना पाणी सोडायची ती टाकी आहे तिकडून सरळ सरळ गेलं की थोडीशी अशी बारीक काप आहे डोंगरावरचा तो एकदा पार केला की वरती सोनगडाला जायचा रस्ता आहे तिकडे तुम्हाला थांबायचा हॉल्ट करायचा आहे तरी उंच जा उंच असं बांधलेला फॉरेस्टर टॉवर आहे तिकडे म्हणजे तो उंच बांधला आहे कारण प्राण्यांपासून वाचण्यासाठी आम्ही एकदा तिकडे गेलेलो पावसाळ्यात त्या वेळी आम्ही एकदा फक्त मोठाच्या मोठा सांबर बघितलेला तो पाणी प्यायला आलेला आणि तो बघून आम्हाला तसा पळाला कारण भित्रं जनावर असतं ते तसं आता आपल्याला बघायला स घोडक्यात खूप अजून ठिकाणं आहेत जिकडे एक नवरा बायकोचा पुतळा नवरा बायकोंनी त्याच्या वरातीचा पुतळा जाळलेला ठिकाण आहे फक्त ते असे जुने माणसांना माहीत आहे ते कोण जाणकार माणूस असेल तर जायला काही हरकत नाही